मला लहानपणापासून झाडांची फुलांची खूप आवड होती आणि माझ्या वडील कोकणातले होते शिकायला म्हणून ते इकडे देशावर आले मग इकडे स्थायिक झाले पण ते जाणवायचं की कोकणातल्या माणसाला झाडाफुलांची खूप आवड आहे माझ्या वडिलांनी आमच्या घराभोवती खूप सुंदर बाग केली ती कोणालाही म्हणजे नोकराला माळ्याला कोणालाही हाताशी न घेता त्यांनी स्वतः मातीत हात घालून बाग फुलवलेली आहे आणि त्यांच्या बरोबरीने मी मधेमधे लुडबुड करायला असायची तेव्हा मी खूप लहान होते शाळकरी पण वेगवेगळ्या शंका विचारायचे मी माझ्या बाबांना आणि तेही न कंटाळता मला सांगायचे आणि मग मी म्हणायचे मला झाड लावायला द्या मग एकदा मी टोमॅटोचं झाड लावलं होतं आणि त्याला इतके छान छोटे छोटे टोमॅटो आले होते तर मग अशी माझ्या आठवणीच्याही आधीपासून माझ्या मनामध्ये बाग आहे आणि तेव्हापासून मी बागकामामध्ये खूप रस घ्यायला लागले पुन्हा मोठी झाल्यावरती लग्न झाल्यावरती स्वतःचं छोटं तरी एक छोटीशी बालकनी होती पण तिथेही मी बागेची माझी हौस भागवाय लागले आणि मग माझी एकूण आवड बघता आसपासचे पण मला म्हणाय लागले की तू बागेचं कसं करते आहेस आम्हाला सांग मग मी वर्तमानपत्रामधून माहिती यायची ती बघायचे परदेशामध्ये माझे नातेवाईक आहेत त्यांच्या तिथलं गार्डनिंगबद्दल मी त्यांच्याकडून ऐकायचे आणि बागेमध्ये काय काय घातलं तर झाडं कशी येतात रासायनिक खतं वापरायची नाही हे तर अगदी पहिल्यापासून होतं आणि अगदी साध्या घरगुती आपल्या गोष्टीतून आपण बाग खूप छान फुलवू शकतो म्हणजे आपण स्वयंपाक करताना जेव्हा भाज्या धान्य धुतो तेव्हा ते मी पाणी कडेला ठेवते आणि मग ते पाणी झाडांना घालते चहाचा चोथा अप वाळव वाळवून बरणीमध्ये भरून ठेवायचा आणि मग एक साधारण एक तीन चार महिन्यांनी कुंड्यांमधली माती थोडी उकरायला लागते कारण नाहीतर ती अशी जर घट्ट होऊन बसली तर मुळं पसरत नाहीत मग ती त्या मा ती माती जेव्हा उकरून आपण घेतो तेव्हा त्यामध्ये मग हा चहाचा वाळलेला चोथा घालायचा ते एक खूप छान पौष्टिक खाद्य असतं झाडाला विशेषतः गुलाबाच्या झाडांना तर चहाचा चोथा हे खूप छान औषध आहे कांद्याची सालं कांद्याची सालं सा साठवून ती एक दोन रात्र पाण्यामध्ये मुरवत ठेवायची आणि मग त्यामध्ये थोडा गूळ डाळीचं पीठ असं घालून त्याचं जे द्रावण तयार होतं ते खूप फसफसयचा उग्र वास येतो पण ते द्रावण झाडांना खूप उपयोगी औषधी आहे झाडांवर जर कधी कीड आली तर मी कधीही त्याच्यावरती रासायनिक फवारणी करत नाही त्याला कडुलिंब आणि हळद ह्याचं पाणी उकळायचं आणि ते पाणी झाडांच्या मुळाशी घालायचं आणि माझे बागकामाची आऊ आवड हौस इतकी आहे की आता छोट्या जागेमध्ये सुद्धा पस्तीस चाळीस दे वेगवेगळ्या झाडांच्या कुंड्या मग कुठे बिया मिळाल्या तर त्या बिया आणून मी लावते छान कुठे एखादं फूल दिसलं तर ते कशाचं फूल आहे ते विचारते त्याचं रोप आणून लावते तर मग आमच्या इथे बुलबुल मुनिया साळुंकी असे वेगवेगळ्या पक्ष्यांनी घरटी करून अंडी घातलेली आहे त्यांनाही आता त्या बागेत लक्षात येतं की नाही ही बाग आपल्याला सुरक्षित आहे त्यामुळे माझा वेळ पण खूप छान जातो आणि बागकामाची आवड आपल्याला कायम बागेसारखीच टवटवीत ठेवते